हो मी शाळेत असताना भारतीय शास्त्रज्ञांबद्दल शिकले आहे जसे की आदिशंकरचार्य एक आध्यात्मिक विचारक होते अष्टावक्र महाभारतात उल्लेख केलेले आधुनिक युगातील महान ऋषी आणि ब्रह्मज्ञानी होते चाणक्य एक भारतीय राजनीती शास्त्रज्ञ आचार्य राजगुरू धर्मशास्त्रज्ञ आणि शिक्षक होते पाणिनी संस्कृत व्याकरणाच्या अद्वितीय प्रेरणेत आणि अष्टाधाईचे रचयिता होते भास्कराचार्य एक भारतीय गणिशास्त्रज्ञ एक अग्रगण्य आणि महत्त्वाचे व्यक्तिमत्त्व होते विद्यासागर एक समाज सुधारक शिक्षक धार्मिक आणि सामाजिक सेवक होते दयाानंद सरस्वती एक भारतीय आचार्य धार्मिक नेता विज्ञानी राजनितिज्ञ एक सामाजिक सुधारक आणि संत होते अजून काही शास्त्रज्ञांबद्दल सांगायचे झाले तर आर्यभट्ट पतंजली बौद्धायन वात्सायन या शास्त्रज्ञानांचं योगदान भारतीय संस्कृतीच्या निर्माणात महत्त्वपूर्ण आहे त्यातील विख्यात शास्त्रज्ञ म्हणजे आर्यभट्ट आर्यभट्ट हे भारतीय गणेशास्त्रज्ञ होते त्यांनी आर्यभट्टीय ह्या ग्रंथ लिहिला होता त्यांनी सूर्य आणि चंद्राच्या गतीच्या विषयी विचार केला होता त्यांनी विभिन्न गणितज्ञ सिद्धांतावर आधारित सिद्धांत शिरोमणी हा ग्रंथ लिहिला होता त्यांचे काम भारतीय गणितातील महत्त्वपूर्ण आणि प्रभावशाली मानले जाते